हॅलो दिनकर का हां अरे एक थोडंसं चेंज आहे सकाळी मी तुला सांगितलं होतं ना येस टी स्टँडवरती आम्हाला घ्यायला ये म्हणून पण झालं आहे काय आहे गाडी आत्ता दुसऱ्या रोडने येते आहे त्यामुळेच येस टी स्टँडला न जाता आम्ही थोडं पुढे कोल्हापूर रोडला आकाशवाणी केंद्र माहिती आहे का तुला हां तर आकाशवाणी केंद्राच्या बाजूला एकं मोठंसं देऊ देऊळ टाईप आहे बघ त्या तिथे येऊन तू आम्हाला पिकअप करायचं आहेस नाही जमणार नाही तुला तिथे यायला अरे असं कसं पण तुला स्टँडवर सांगितलं होतं ना आणि आकाशवाणी तिथून अगदी थोडंच आहे चालेल चालेल चालेल पण मग किती वेळ तुझी वाट बघायची आम्ही येशील ना लगेचच चालेल फक्त एवढंच की तुझ्या त्या ह्याला कळव की असं असं येस्टी स्टँडच्याऐवजी कोल्हापूर रोडला आकाशवाणीच्या जवळ आम्ही थांबलेलो आहोत चौघीजणी आणि तिथे आम्हाला पिकअप करायचं आहेस तू आणि मग आपण पुढे निघायचं चालेल की नाही तेवढं तुला तेवढं चालायलाच पाहिजे कारण आता बुक केलीय कॅब तुझी आम्ही ओके थँक्यू